हां बोल अगं ऐक ना अरे उद्या आज पेपर खूप घाण गेला उद्याचं पेपर आपण जरा काहीतरी चिट्स वगैरे करून घेऊन जाऊ सगळं ओके तुझं हो केलं तु केलं अच्छा ओके

अरे हां अरे माला नाही का कालचा पेपर खूप घाण गेला मगं मग म्हटलं उद्या आपण थोडे चिट्स वगैरे करून घेऊन जाऊ अरे माझी मागची जी मुलगी आहे ना ते खूप बकवास सांगत नाही काय नाही पुढची मुलगी पण सांगत नाही आणि टीचर ते खूप स्ट्रिक्ट आणि टीचर ते खूप स्ट्रिकस वगैरे येतात हो ना अरे आणि सर वगैरे ना खूप स्ट्रिक्ट वगैरे येतात म्हणून खूप असं जरा प्रॉब्लेम काही वगैरे नाही का मग मी तुला काय म्हणता ऐक ना आपण नाही का हाफ हाफ लेसन करू म्हणजे तू वन ते म्हणजे तू सेमिस्टर वगैरे असं करू आपण हाफ हाफ म्हणजे तू तेवढे चिट्स करू आणि तेवढे मी चिट्स करते वगैरे नाही का बरं तुझ्या मी करून आणते ना मग हां माझ्या घरी ये मग हां हो माझ्या घरी ये मी हां मी थोडं रायटिंग बोर्डवर पण लिहिते आणि तू पण चिट्स वगैरे कर माझी एक फ्रेंड पण आहे ती पण करणार आहे म्हणजे आपण सगळे मिळून करू हं हां तेच मग तू माझ्या घरी ये मग आपण ते करू वगैरे आणि थोडा स्टडी पण करून जाऊ आपण कारण की यार आपले पेपर खूप घाण होत आहे म्हणजे खूप स्ट्रिक्ट वगैरे होत आहेत ना म्हणून मला तर मी डायरेक्ट काय नाही मी आज म्हणजे मी डायक रडली अगं काल पेपरला मला खूप घाण पेपर गेला होता हो ना काय करणार आहे काय नाही पण आता अरे म्हणजे कालचा पेपर मी फक्त थर्टी फाय मार्क्स लिहिला आता बघू किती होतं आहे किती नाही वगैरे पासिंग होतं का नाही अरे काही नाही अरे म्हणजे पण पास आहे का नाही पण त्यातलं चुकेल वगैरे ना काय काही तर सांग थोडं नाही जास्त काही चुकेल का बरोबर आहे आणि सर ते मार्क्स वगैरे काटतात हँडरायटिंग पण घाण वगैरे असली तर मग काटतातच मार्क्स आपले हं हा ना यार काय नाही काय म्हणते तू बस आली वगैरे बाहेर गेले अग ते नाही अगं मी नाही गेले तर माझं तर बघू आता पेपर वगैरे चालू आहे ना तर मग करते थोडाफार अभ्यास वगैरे घरात हं हं अच्छा अच्छा ओके हां काय नाही तुझी ती फ्रेंड खूप खडूस आहे यार मला दाखवतसुद्धा नाही यार पेपर नाही

हां काय नाही काय नाही काय म्हणते अजून बोल अरे मग मग तीनच पेपर बाकी पण मग त्यातलं मग काही यायला पाहिजेल ना तरी आमची मी जास्त लेक्चर पण नव्हती करत कॉलेजला सो मला जास्त कळालंच नाही ते स्टडीच वगैरे म्हणून मला जरा हे होत आहे आता नेक्स्ट सेमिस्टरपासून लेक्चर करत जाईल आणि मगच जाईल पेपरमध्ये देत जाईल आणि अभ्यास पण चांगला ठेवेल मी हां तेच ना हा चालेल मग मी ठेवते मग बघू चल आपण ते पेपर्स वगैरे काय आहे ओके ठीक आहे चालेल ए माझ्या घरी ये आं हो ये माझ्या घरी ठीक आहे चालेल बाय बाय